फायू इंटरनॅशनल सिटीज आहे त्या आहे नंबर वण दुबई नंबर टू पॅरिस नंबर थ्री सिंगापूर नंबर फोर लंडन नंबर फिफ्थ चे हाँगकंग